आम्ही तुम्ही मराठी कसे शिकलात तुम्हाला सांगते चला बघूया आम्ही मराठी कसे शिकला आम्ही मराठीच आहोत म्हणून आम्ही मराठी आम्हाला मराठी पहिलेपासून येते मराठी ही संस्कृत भाषा मराठी ही आपली भाषा बाकी इंग्लिश हिंदी ते जास्त कोणाला येत नाही हिंदीची असतात हिंदी जे हिंदी जे मराठी बोलतात ते खूप स्वीट बोलतात पण जे मराठी असते ते मराठी भाषा म्हणजे खूप अशी आ ई खूप अशी स्पष्ट भाषा असते आणि आमची तर मराठीच आहे मग मराठी भाषा ही खूप चांगली असते आणि सहसा मराठी मराठीच बोलतात सगळेजण कारण की ज्याला इंग्लिश येते ते इंग्लिश बोलतात कारण पण मराठी भाषा ही अशी खूप अशी अवघड नाही सोपी असते आणि अर्धे तर जण मराठी सगळेच जण मराठी बोलतात मराठा जातीत मराठी भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराजच मराठी आहे म्हणून मराठी भाषा ही मराठी भाषा ही खूप अप्रतिम भारी माझा अनुभव असा आहे की मराठी भाषा जी बोलली ती खूप चांगली बोलतात आणि मराठी भाषा ही खूप चांगली असते आणि जे मराठी बोलत नाहीत त्यांना मराठीचा काय अनुभव नाही मराठी भाषेचा आणि मराठी हे विषय असते त्याच्यात मराठीचे धडे खूप भारी भारी असतात तर मराठी आणि मराठीमध्ये खूप मार्क भेटतात